नमस्कार सर मी पुजा फुके बोलते आहे हा तर म्हटलं च्याकडे काही जॉब ॲव्हलेबल आहे का हो सर कॉम्प्युटरसाठी ऑपरेटर कंप्युटर ऑपरेटर हो सर तर माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे हा ग्रॅज्युएशन झालेलं आहे टायपिंग झालेली आहे थर्टी फोर्टी आणि ट्रिपल सी पण झालेली आहे सर

ते बी एमधून केलेलं आहे हो बी एमधून केलेलं आहे तर कॉम्प्युटरचं हे सर ट्रिपल सी केलेलं आहे आणि टायपिंग वगैरे केलेलं आहे नाही सर कुठेही काम नाही केलेलं आहे फर्स्ट टाईमच आहे

आहे का सर मग हो अच्छा

ओके सर

सर चालेल ना

तर मग सर क्लासची फीज किती राहील मग अच्छा सर मग क्लाससोबत दोन्ही जॉब आणि क्लास दोन्ही पण करू शकते ना मी हा म्हणजे दोन्ही पण ॲड ॲडजस्ट झालं पाहिजे सर्व

अच्छा सर मग मला सॅलरी किती मिळेल अच्छा तर काही मध्ये काही अडचण आली तर वगैरे सुट्टी वगैरे काही तुमच्या इथे पण तसे तुम्ही करशाल का सॅलरीमधून अच्छा हो सर चालेल हा सर ॲड्रेस काय आहे सर सर मी किती वाजता येऊ शकते ठीक आहे चालेल सर सर थॅंक्यू सर